वर्धा शहरातील मार्केट शॉपिंग मॉल शिनेमागृह हॉटेल रेश्टॉरंट असे प्रमाण बऱ्याच प्रमाणात आहे तेथे गार्डन आहेत गार्डनमधे व्यायाम करण्यासाठी खेळणे आहेत लांब उडी करण्याकरता आणि सायकलिंग करण्याकरता साहित्य आहे साधनं आहेत त्याप्रमाणे बरेच लोक तिथे येतात आपले व्यायाम करतात आणि रनिंग करतात पुन्हा खेळतात दोरीवर उड्या मारतात पुन्हा सायकलिंग करून आपले दंड बैठका करतात आणि त्याच्याकडे पाहण्याचा लोक पाहतात त्याप्रमाणे इतरही लोक त्याचप्रमाणे तसेच करतात आणि पुन्हा लहान मुले मुली वयस्क ज्येष्ठ आणि अनेक प्रकारचे तारुण्य असलेले लोक तिथं ते व येतात व्यायाम करतात आणि पूर्णपणे त्या गार्डनचं अवलोकन करून आपलं सौंदर्य वाढवतात